आम्ही दोन तीन भावंडे आहेत की आम्ही तिघं बहीण भाऊ आहे त्याच्यापैकी मी एक आणि दोन मोठे भाऊ आहेत मला माझे भाऊ फार कडक स्वभावांचे आहे पण मी त्यांच्यापेक्षा फार शांत स्वभावाची आहे मी त्यांना सांभाळून घेते मोठे असले तरीही मग ते किती रागावले असले तरी मी त्यांना शांततेनं शांत करून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे शांततेने देते ज्याच्यामुळे ते शांत होऊन जातात माझं असं आहे की मी कोणाला जास्त दुखवत नाही कोणाला जास्त त्रास देत नाही तर समजून समजून घेऊनच त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देऊन त्यांना शांत करते त्याच्यामुळे ते शांत होतात पण तरीही नाही म्हटलं तरी काही प्रमाणात थोडा फार फरक पडतोच कारण प्रत्येकांचे स्वभाव सारखी नसतात ही वेगवेगळी असतात प्रत्येकजणं आपल्या स्वभावाप्रमाणे वागत असतो कितीही संयम ठेवला तरी थोडा फार प्रमाणात तो वेगळा होतोच तसेच समाजात एवढं संयम आहे की मी स्वतःला खूप सांभाळू शकते मला माझ्यापासून कोणालाही त्रास द्यायची इच्छा राहत नाही माझा स्वभाव असा आहे की मी कोणालाही कोणत्याही विषयी जास्त बोलत नाही कोणाला तोंड टाकून उत्तरे देत नाही पण ते वेगळे आहेत थोडे पण माझं तसं नाही आहे मी फार शांततेनं सगळे कार्य करते